हॅलो नवाब साहेब रेस्टॉरंट माहीम

बोलीए ना येस बॉस

ओके अच्छा हां बताऊंगी फस्ट ऑफ ऑल ये हमारा बहुत फेमस बढियावाला डिश है इसमे हम लोग होम डिलेवरी तो देते ही है बट लॉबस्टर जनरली कैसे रहता है ना सरजी जब आप रेस्टॉरंट पे आते हो ना और हमारा धाबा स्टाईल जैसा है तो उधर हम लोग गिऱ्हाईक को पूछते है उधर लॉबस्टर लाके की आपको ये फ्रेश मे लग रहा है गिऱ्हाईक हां दिखाते हो हम लोग दिखाते आप कभी गजाली गये है क्या पार्ला मे विलेपार्ले मे जो अच्छा नाही मी मराठीत तुमच्याशी आता बोलते कारण थोडं माझं हिंदी कमकुवत आहे ना तर मराठी आहे मी तर मी मराठी तुमच्याशी बोलते मराठीच आहात न हां तर तुम्ही पार्ल्याच्या गझाली रेस्टॉरंटमध्ये जर गेला असाल तर तिकडे जे गेला आहेत ना तर जनरल तिकडे बसल्यावर ते आपल्याला दाखवायला आणतात प्रत्यक्ष सगळे नॉन वेजचे प्रकार आणि त्यातला गिऱ्हाईकांना जो प्रकार आवडतो किंवा त्यांना जर तो फ्रेश वाटला तर ते गिऱ्हाईक त्याची ऑर्डर देतात तर आमच्याकडे सुद्धा तसंच आहे आम्ही लॉबस्टर तुम्हाला प्रत्यक्ष आधी आणून दाखवू त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यात क्वांटिटी कळेल त्याची साईझ किती आहे ते कळेल तुम्ही खाणारे जर जास्त जण असाल तर तुम्हाला आम्ही तसं सुचवतो जे हा एक पीस पुरेल का दोन पीस पुरेल हे झालं आमच्या क्वांटिटीच्या बाबतीत आम्ही होम डिलेवरी देतो पण हा पदार्थ आहे तो रेस्टारंटमध्ये येऊन खाण्यालाच मजा आहे कारण तो आम्ही हॉट सव करतो म्हणजे गरम सर्व आम्ही करतो आणि लॉबस्टर हा पदार्थ कधी पार्सलमध्ये जास्त करून आमच्याकडनं गिऱ्हाईक घेत नाहीत तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही तुमच्या ज्यांच्यासोबत म्हणजे तुम्हाला सर्व कुटुंबाला तुमच्या आणायचं असेल तर जास्त उत्तम कारण याचा पोर्शन खूप मोठा येतो त्यामुळे तुम्ही सगळेजणं असे ग्रुपने आलात तर तो तुम्हाला व्यवस्थित खाता येईल आणि त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात मुळात लॉबस्टर तंदूरमध्ये येत नाही कारण की त्याचं कवच जाड असतं त्यामुळे तो फ्राईडच असतो आणि खूप डीप फ्राईड असतो आणि थोडा चटपटीत असतो तिखट असतो कारण नॉन वेज आहे म्हणल्यावरती तुम्हाला माहिती असेल नॉन वेजचे पदार्थ कधी असे सौम्य किंवा असे माईल्ड बनवले जात नाहीत त्यामुळे एकदम आम्ही ते वाटण वगैरे त्याला लावतो छानपैकी मॅरीनेट करतो आणि एकदम मालवण स्टाईल आम्ही देतो त्यामुळे तुम्ही जर तिखट खाणारे असाल तर आमचा लॉबस्टर खायला तुम्ही नक्कीच या हां आणि दुसरी गोष्ट विचारा ना त्याची प्राईज रेंज साधारणतः पंधराशेपासनं स्टाटिंग आहे आणि त्याच्यात वेगवेगळे प्रकार येतात लॉ एक लॉबस्टर तुमचा खाण्यावर आहे तुम्ही खवय्ये असाल तर तो चार जणांमध्ये सुद्धा भरपूर झाला पण तुम्ही जर अगदी व्यवस्थित सगळ्यांना सात आठ जणांना घेऊन आलात तुम्हाला दोन लॉबस्टर लागतील असं आहे पण एकदम छान तुम्हाला आवडेल आणि आम्ही त्याच्याबरोबर भाकरी ज्यांना रोटी पाहिजे त्यांना रोटी फुलका पाहिजे त्यांना फुलका कारण असं वेगवेगळं आम्ही ऑपशन्स ठेवले आहेत कारण गिऱ्हाईक कसं येतं काही लोकांना भाताबरोबर खायला आवडतो तर ते नुसता राईस मागवतात तर असे आम्ही व्हेरिएंटस ठेवलेले आहे पण आमच्या सर एकदम लाईन लागते रेस्टॉरंटला लॉबस्टर घेण्यासाठी जनरली रविवारी वगैरे आमच्याकडे खूप गिऱ्हाईक असतात असं आहे ते हां हां हां बरं

बरं बरं आमचं सकाळी एक दहा वाजता उघडतं आणि जर तुम्हाला जेवणाच्या दुपारच्या जेवणाच्या वेळेला यायचं असेल तर दहा ते दोनमध्ये तुम्ही कधीही येऊ शकता जनरली बाराच्या पुढे आलात तर तुम्हाला मोठं टेबल आम्ही देऊ शकू आणि संध्याकाळी आमच्याकडे की कोणत्याही वारी आलात तरी लोकांची गर्दी असते कारण ही डिश खायला पण लोकं लांबनं येतात असं आहे आणि सर मला आता दुसरा एका कस्टमरचा फोन येतो आहे म्हणजे तो आमचा कसा आता मी डेस्कवर बसले आहे ना तर त्यांची पण बहुतेक पार्सलची ऑर्डर आहे तर तुम्ही या मग आपण प्रत्यक्षच बोलू आणि मी तुम्हाला नक्कीच सांगू शकेन हो हो नक्की या नक्की या सर धन्यवाद सर